मी शाळेत असताना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या शास्त्रज्ञांबद्दल शिकलेले आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचं पूर्ण नाव अवुल पाकीर जैनलाब्दीन अब्दुल कलाम असे होते त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी रामेश्वरम तमिळनाडू येथील रामेश्वरम येथे झाला त्यांचं डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरम येथा येथे एका मु मुस्लिम कुटुंबात झाला त्यांचे वडील मच्छीमार होते आणि होड्या पण बनवत असत आणि घरच्या परिस्थितीमुळे डॉक्टर कलाम यांनी लहानपणापासूनच खूप कष्ट करून शिक्षण घेतले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी भौतिक शास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले त्यांचे शिक्षण मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून झाले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील म्हणजेच इस्रो येथील एक महत्त्वाचे शास्रज्ञ होते त्यांनी भारताचा पहिला उपग्रह प्रक्षेपक एस एल वी थ्री यशस्वीपणे डिझाईन केला होता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळामध्ये भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून पद विभूषवले होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना लोकांचे राष्ट्रपती म्हणून देखील ओळखले जाते कारण त्यांनी समाजाशी जवळीक साधली आणि युवा पिढीला देखील प्रेरित केले होते विंग ऑफ फायर इंडिया टू थाऊजंड ट्वेंटी आणि इग्नाईटेड माइंड्स यांसारख्या प्रेरणादायी पुस्तकांचे लेखन देखील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी केले त्यांच्या साहित्यिक कार्यामुळे ते केवळ शास्रज्ञ नव्हे तर विचारवंत म्हणून देखील प्रसिद्ध झाले होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतरत्न एकोणावीसशे सत्त्याण्णव साली भेटला होता पद्मभूषण हा पुरस्कार एकोणाविसशे एक्याण्णव एक्याऐंशी साली भेटला तर एकोणाविसशे नव्वद साली पद्मविभूषण हा पुरस्कार देखील भेटला विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान देखील त्यांना भेटलेले आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी आय आय यम शिलाँग येथे व्याख्यान देताना हृदय विकाराने कोसळले त्यांच्या साधेपणामुळे व कार्यामुळे ते सर्वांसाठी प्रेरणा स्थान ठरले त्यांचे जीवन आणि कार्य युवा पिढीसाठी नेहमीच आदर्श ठरलेले आहेत तर गणित शास्त्रज्ञ रामानुजन यांच्याबद्दल देखील मी वाचलेले आहे त्यांची संपूर्ण नाव श्रीनिवास अय्यंगार रामानुजन असे होते त्यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी इरोड तामिळनाडूमधील इरोड येथे झाला होता त्यांचे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म तमिळनाडूमधील एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला होता लहानपणापासूनच त्यांना गणिताची विशेष आवड होती त्यांचे शिक्षण सामान्य परिस्थितीत झाले परंतु गणितातील नैसर्गिक गतीमुळे ते अल्पवयातच प्रसिद्ध झाले होते रामानुजन यांनी अनेक नवीन प्रमेय आणि सूत्रे विकसित केली होती त्यांची योगदान मुख्यतः अंकगणित विश्लेषण संयोजकता आणि विभाजन तत्वज्ञानामध्ये होते त्यांनी गणितातील रामानुजन संख्या सतरा एकोणतीस प्रसिद्ध केली जी दोन भिन्न पद्धतींनी दोन घनसंख्याचा योग म्हणून व्यक्त केली जाऊ शकते सतरा एकोणतीस बरोबर एक चा घन अधिक बाराचा घन बरोबर नऊचा घन अधिक दहाचा घन रामानुजर पीटरसन प्रमेय रामाजुन रामानुजन सुम आणि मॉक थिटा फंक्शन्स यांसारख्या संकल्पना देखील त्यांनी मांडलेल्या होत्या